इतर लेखकांपेक्षा माझे लेखन जे मला असं वाटते की खूपच साधं सरळ आणि निर्मळ भाषेमध्ये लिहिलेले असते माझी लेखनाची जी शैली आहे ती अगदी साधी आहे त्यामध्ये खूप मोठे मोठे असे शब्दांचा मी वापर करत नाही इतर सामान्य लोकांना ते शब्द समजणार त्यांना वाचायला त्याच्यामध्ये रुची येणार असे ते शब्दांचा मी वापर करत असते काही काही लेखक असतात जे त्यांच्या लेखनाच्या शैलीमधे खूप मोठ्या मोठ्या शब्दांचा वापर करतात ते वाचायलाच एवढे कठीण जातात तिथे समजण्याचा तर विचारच वेगळा पुष्कळ वेळा आपल्याला त्या शब्दांचा अर्थ जो आहे तो शब्दकोशामध्ये शोधावा लागतो परंतु माझ्या लेखनाच्या शैलीमध्ये मी जे आपल्या रोज सररासपणे वापरण्यात येणारे शब्द असतात त्याच शब्दांचा वापर करते जसे की मराठी भाषेमधे अगदी साधे साधे शब्द असतात त्या शब्दांचा उपयोग जर मी माझ्या लेखनामधे केला तर कोणालाही ते शब्द वापरताना त्रास होणार नाही ते शब्दांचा वाचन करतानासुद्धा त्यांना त्रास होणार नाही मी माझ्या लेखनामध्ये या गोष्टीची विशेष काळजी घेते